मला एखादं नवीन वस्तू पदार्थ बनवायची प्रेरणा तर तशी तर माझ्या आईकूणच मिळाली आहे कारण माझी आई नेहमीच किचनमंदी काही ना काही नवीन वस्तू बनवायची आणि मी ते बघून शिकायची आणि मला नेहमीच आई म्हणायची की हे बगून घे अशी बनवशील तू पण मी नेहमीच एक वसून वस्तूवर बनवायची राहिली तर आईला विचारायची आई हे कशी बनवायची कसं करायचं तर आई मला सांगायची पण आता असं झालंय की आई नसली की आपण कुठून बनवायचं तर यूटूब यूटूबवरून पण आपण फारशा अशा गोष्टी करू शकतो जे आपण मोबाईलवर पाहून नवीन वस्तू एखादी बनवू शकतो आणि भरपूरच वस्तू आपण त्या य यूटूबवरून बघून बनवू शकतो आणि माझ्या आईची एक अशी रशीपी आहे जे मी मुद्दामहूनच तिच्यापासूनच शिकली आहे ती आहे पनीरची भाजी कारण ती फारच सुंदर बनवायची ती भाजी आणि ते माझ्या आईजवळूनच शिकली आहे मी आणि ते नेहमीस छानच बनवायची तशीच मी बनवायची आणि ते सर्वांनाच आवडली आहे आणि मला स्वयंपाक बनवायची प्रेरणा माझ्या आईकडूनस मिळाली आहे